स्वयंपाक करणे हे फक्त स्त्रियांचेच काम आहे असे मला वाटत नाही आज विभक्त झालेल्या कुटुंबपद्धतीमुळे आजी आजोबा घरात नाहीत मग अशावेळेस लहान मुलांकडे लक्ष देणं ही पुरुषाचीसुद्धा जवाबदारी आहे कारण स्त्रियासुद्धा घराच्या बाहेर जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून त्या काम करता आहे मग अशा वेळेस जर एखाद्या वेळेस पुरुषांनी सुद्धा स्वयंपाक केला तर काय हरकत जर आपण स्त्रियांकडनं ही अपेक्षा ठेवतो की तिला प्रत्येक गोष्ट यायला हवी तर पुरुषांनीही त्याच बरोबरीने जबाबदारी उचलणं काय हरकत आहे जर उचललीच तर त्यांनी थोडा स्वयंपाकही केला तर काय हरकत आहे